नमस्कार मी सुनील सतीश कुंड मी काही कारणास्तव मी सुट्टी जात आहे त्यासाठी मला माझ्या सध्या बिलिंग सायकलमधील माझे वीज बिलाची डुप्लिकेट प्रत मिळावी ही माझी विनंती मी करतो आहे कारण मागच्या वेळेससुद्दा मी ज्यावेळेस इथे ॲवेलेबल नव्हतो त्यावेळेस माला प्रत ती माझ्या ॲड्रेसवरती आली होती परंतु मी नसल्यामुळे ती मला पोच झाली नाही मग त्यासाठी मला मला ती प्रत तुम्ही मिळून द्यावी जेणेकरून मी जेव्हा प्रवासात असेल त्यावेळेस मी आपले देयके मी भरू शकेल जेणेकरून मलाही पुढच्या कामासाठी मला त्या ठिकाणी अडथळा येऊ नये आणि माझी बी विल वीज बिल जी आहे ती मी वेळेच्या वेळेला मी भरू शकेल यासाठी मी तुम्हाला त्या गोष्टीची विनंती करीत आहे